ठाणे शहरामध्ये पर्यटक हे मोठ्या प्रमाणामध्ये येतात कारण या ठिकाणी पुराण काळापासून असलेले गोपनेश्वर मंदिर त्याचप्रमाणे जेल किल्ला घोडबंदर किल्ला हे असल्याकारणाने येतात त्याचबरोबर ठाण्यामध्ये तलावाचे शहर हे प्रसिद्ध आहे आणि त्यामुळेच इथे जवळजवळ साठ तलाव आहेत त्या साठ तलावाचं अभ्यास करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात त्याचबरोबर सेंट्रल मैदान आणि सेंटर पार्क अशी दोन पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये येतात